मी तुमचा अॅटो भाड्यासाठी केला होता पण मी घाईघाईत माझं वॅलेट घरी विसरलो त्याच्यामुळं मी तुम्हाला आता कॅश पद्धतीनं पैसे तर नाही देऊ शकत तुमच्याकडे कोणतही क्यू आर कोड असन पेटीएम फोनपे गूगल पे तर तुम्ही मला द्या मी फोनपेनं तुम्हाला पैसे देऊ शकतो कारण माझ्या फोनमधे पैसे आहेत पण मी घाईघाईत पाकीट घरी विसरलो त्याच्यामुळे जर तुमच्याकडे काही असंल तर मी तुम्हाला पाठवू शकतो एनी ट्रान्सफर पे तुम्हाला कोणत्याही याच्यात मी तुम्हाला पैसे देऊ शकतो फक्त मोबाईल नेट बँकिंगने देऊ शकतो तर तुम्ही मला इथपर्यंत पोचवलं धन्यवाद पण माझ्याकडे तुमच्या तुम्हाला पैसे द्यायसाठी कॅश पद्धतीत पैसे नाही आहे